भारतीय संस्कृतीत ग ग्रह आणि नक्षत्रांना बरंच महत्त्व आहे म्हणजे जुन्या काळी कालमापनाची पद्धत ही मुळात चंद्राच्या उदय आणि अस्तावर अशी आधारित होती चंद्र हा मूळ प्रधान मानला आहे आणि त्याचं भ्रमण त्यानंतर त्याला मानून सूर्याचं भ्रमण किंवा चंद्राच्या कला या सगळ्या गोष्टी मांडल्या जातात नवग्रहांचा एक कन्सेप्ट भारतीय संस्कृतीमध्ये आहे की नवग्रहान चंद्राच्यापासून इतर ग्रहांची स्थिती इतर ग्रहांचं अंतर त्यांची गती या सगळ्याचं एक गणित आहे की ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा जुन्या काळच्या भारतीय खगोलशास्त्रामध्ये याचा अभ्यास केला जायचा यामध्ये विविध नक्षत्रं पण बघितली जातात जसं की वर्षाच्या ठराविक काळामध्ये किंवा काही ठराविक असं म्हणूया ऋतूूंमध्ये जुन्या काळी वर्ष ही काल मग आपण भारतीय संस्कृतीमध्ये नव्हतं पण विविध साधारण ऋतूंमध्ये असं म्हणूया त्यामध्ये काही काही ठिकाणी विशिष्ट दि दिशांना दिसणारे जे काही ताऱ्यांची रचना त्यांना नक्षत्र असं संबोधलं जायचं आणि भारतीय जुन्या अभ्यासकांना काही साधूंना ऋषींना हे लक्षात झालं की ह्यामध्ये एक निरंतरता आहे सातत्य आहे आणि त्याचा आपण वापर करू शकतो त्यानंतर पुढं वाढलं गेलेलं एक शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र त्यातून पुढं जन्माला आलेलं किंवा त्यामध्येच मुळात ते होतं पण असं असेल की त्या अमूक एका ठरावीक काळामध्ये ते उदयास आलं असं म्हणूया ज्योतिषाचा मूळ विचार असा की एखाद्या बाल्याच्या जन्माच्या वेळी जी ग्रहांची स्थिती आहे चंद्र सूर्य आणि बाकीचं त्यांच्या हिशोबानं ती ज्या क्षितिजापासून जेवढ्या अंश अंशावर चंद्र आणि सूर्य असतील त्या हिशोबानं त्या बालकाची किंवा त्या बालिकेची मूळ रास आणि लग्न रास असा तो विषय मांडून मग पूर्ण कोष्टक मांडलं जायचं किंवा मांडलं जातं अजूनही आणि त्या त्यांच्या रचनांवर त्या पूर्ण बा बालकाचा किंवा बालिकेचा जीवनप्रवास त्याचा पिंड स्वभाव त्याचं अर्थार्जनाचा सगळा कारभार या सगळ्या गोष्टी त्यामधून लोकं वाचू शकायचे ही फार विलक्षण गोष्ट आहे की अशा पद्धतीनं लोकं बरोबर त्या नक्षत्रांवर असे जन्म होतात किंवा अशा गोष्टी घडतात किंवा अमूक अमूक या पद्धती अमुक अमूक हे आध्यात्मिक धार्मिक सगळे उपचार केले जातात तर असं हे सगळं नक्षत्रांचं आणि ग्रहांचं महत्त्व आहे तर त्याच्या आधी खगोलशास्त्रज्ञ आणि गणितशास्त्र गणितशात्रज्ञ जुन्या काळचे हे सगळे याचा अभ्यास करायचे कारण ह्या सगळ्यामध्ये गणिताचा आणि खगोलाचा एक फार विशेष असा भाग आहे पण ग्रहांचा नवग्रहांचा हा अभ्यास भारतीय संस्कृतीमध्ये फार जुन्या काळापासून कालमापनासाठी आणि त्यानंतर आध्यात्मिक कारणांसाठी जसं की यज्ञविधी आहेत किंवा जसं की पत्रिका मांडायचे कोष्टक मांडायचे कुठला तरी मंगल विधीसाठी किंवा प्रवासासाठी उत्तम शुभ शुभवेळ ह्या सगळ्या गोष्टी नक्षत्रांमध्ये एका प्रकारे तरी संकेत दिसतात असा हा विचार होता म्हणून कुठल्या वेळी कुठल्या ग्रहावर कुठल्या नक्षत्रावर कुठल्या व्यक्ती किंवा कुठलं कार्य होणार आहे या बद्दलही शुभ अशुभ याचा निर्णय असा केला जायचा अशा पद्धतीनं भारतीय संस्कृतीमध्ये ग्रह आणि नक्षत्रांना महत्त्व दिलं जातं